हॅलो काका मी खूप वेळची तुमची ॲटोची वाट बघत आहे मला न लवकर जायचं आहे बाहेर मी खूप वेळची तुमची वाट पाहात आहे तुम्ही कुठे आहे आता सध्या मला तिथे अर्जंट जायचं आहे पण तुम्ही कुठे आहेत तर लवकर या कारण मला वेळ होत आहे